गाणी ऐकणं म्हणजे सुरवातीला माझी आजी जेव्हा भजनामध्ये गाणी म्हणायची ते ऐकून मला गाण्याची आवड निर्माण झाली वयाच्या कितव्या वर्षी असं नाही असं वाजणार पण जसं कळत होतं तसं गाणी ऐकायची आवड एक निर्माण झाली आणि मग तसं आज्जीसोबत भजनाला जाताना गुणगुणणं किंवा मग चालू गाण्यांसोबत गुणगुणणं याच्या ह्याच्यामध्ये मग ते चा चालत राहिलं गाणं म्हणणं आणि मग त्याच्यामध्ये सुधारणा करणं असं म्हणजे माझ्यामध्ये गाण्यातलं टॅलेंट असं आहे असं काही नाही आहे पण मी साधारण एक म्हणू शकते किंवा चार लोकांमध्ये व्यवस्थितपणे मी गाणी म्हणू शकते असं म्हणता येईल बाकी गाण्यामधलं फार काही असं कळत नाही पण जे पण काही कळते गाण्यालायक समोरची व्यक्ती ऐकण्यालायक एवढं मी गाऊ शकते असं म्हणता येईल